आज मराठी भाषा ही आवश्यक झालेली आहे किंबहुना सी बी एस सी आणि आय सी एस सी ह्या महाराष्ट्रातील ज्या शाळा आहेत ह्या शाळांमध्ये सुद्धा मराठी कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यामुळे पहिल्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंत ते आवश्यकच आहे त्याचबरोबर एक मराठीतील एक मोठं आव्हान म्हणजे काय असू शकतं तर डॉक्टर व इंजीनियर जर व्हायचं असेल तर मराठी भाषेतून शिक्षण देणं गरजेचं आहे आणि असं म्हंटलं आहे की डॉक्टर आणि इंजीनियर जर व्हायचं असेल तर त्यांना मराठी भाषेतून पण शिक्षण द्या पण खरंच त्यांना शिकवणारे जे प्राध्यापक आहेत प्रोफेसर आहेत त्यांच्या अंगवळणी मराठी भाषा आहे का ते मराठीतून ते कसं विद्यार्थ्यांना शिकवू शकणार आहे कारण त्यासाठी मराठी पुस्तकं मराठी कादंबऱ्या वाचणं आवश्यक आहे मराठीतून शिक्षण होणं आवश्यक आहे तर त्यामध्ये सुधारणा होऊ शकतं परंतु झालं काय की ही जे प्राध्यापक आहेत किवा प्रोफेसर आहे यांचं आधीपासूनच शिक्षण हे इंग्रजीमधून जर झालेलं असेल तर हे एम बी बी एस आणि इंजीनियर होणारे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना मराठीतून पर्यायी शब्द ते कुठून आणणार आहेत कसे ते त्यांच्या लक्षात राहतील आणि त्यामुळे यासाठी पर्यायी काही वेगळी व्यवस्था आहे का तसंच विमानतळावर रेल्वे स्थानकावर ज्या काही सूचना वगैरे दिल्या जातात त्या कशा दिल्या जातील त्या लोकांना कशा समजतील मला असं वाटतं हे एक फार मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी खूप मोठी काही तरी व्यवस्था पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे असं मला वाटतं